जसं वाढदिवस झालं लग्न झालं या काही मंदिरातले कार्यक्रम वगैरे झाले अशा ठिकाणी जसं कुठे संध्याकाळचं असते कुठे सकाळचं असतं तर त्यामध्ये जेव जेवतात सर्वजण आम्ही सोबत जेवतो आणि आपण जसं कार्यक्रमाला पण जातो तर कार्यक्रमात पण भरपूर लोकं असतात शंभर दोनशे आपआपल्या परीने लोकं बोलवतात त्यामधे सगळी लोकं सोबत आणि सहवासात एकमेकांच्या सहवासात जेवतात गर्दी राहते पण चांगलं वाटतं की एकमेक आपण सोबत संगीमतीने जेवण करत आहे बुवा